नमस्कार मी काल ऑनलाईन गॅस सिलेंडर आरक्षण कर करत असताना काही अडचणींचा सामना केला वेबसाईट उघडायला खूप वेळ लागला आणि बुकिंगच्या शेवटी पेमेंट यशस्वी झालं असं दाखवलं पण मला कोणतीही पुष्टीकरणाची माहिती मिळाली नाही त्यामुळे मला पुन्हा एजन्सीशी संपर्क करावा लागला अशी तांत्रिक अडचण अनेक वेळ होत आहे आणि त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात आहे कृपया तुमची प्रणाली अधिक वापरकर्ता सुलभ बनवा आणि यशस्वी बुकिंग नंतर त्वरित एस एम एस किंवा ईमेलद्वारे पुष्टीकरण द्या यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि सेवा अधिक सोयीची होईल धन्यवाद